मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष्य मजेच बोलणे या धातूवरून तयार झालेला तस्म शब्द आहे भाष्य भाषक भाषण संभाषण भाष्य हे या धातूपसून निर्माण होणारे भाषेची निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत आता हे तिचे आशयवाही माध्यमे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशुपक्ष्यांना भाषा नजरेची भाषा प्रेमाची भाषा असे शब्द प्रयोगही केले जातात संगनंची भाषा असाही शब्दप्रयोग होतो थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे मराठी ही म्हाराष्ट्रातील म्हत महत्त्वाची भाषा आहे दम महाराष्ट्रात भर बरेच लोकं मराठी भाषेचा वापर करतात आणि तो केलाच पाहिजे कारण की आपण म्हाराष्ट्रात रहातोय मजे येचा अर्थ आपल्याला मराठी भाषा ही आलीच पाहिजे आता मराठी भाषेचा वापर साहित्य कविता आणि कलात्मक अभिव्यक्तीच्या प्रकारात कसा होतो म्हणजे मराठी भाषा ही ठिकठिकाणी वापरली जाते आता साहित्यमधून मराठी भाषेचा महत्त्व हे आपण लोकांपर्यंत पोचवतो मंग आपल्या मराटी भाषात मराटी भाषा भाषेमदून लोकांना आपली संस्कृती कळते की आपली संस्कृती कदी कशी जपावी परत मराटी भाषेचा वापर करून आपन वापर हा कवितेमदून करू शकतो मजे आता बरेच कवी आहेत तेंनी आपल्या मराठी भाषेला भाषेला तेवढं महत्त्व दिलं आहे ते ही की तेंनी त्यांच्या कविता च्या माध्यमातून की आपली मराठी भाषा आपण कशी जपावी आणि आपली मराठी भाषा ही किती महत्त्वाची आहे हे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम कवितेंमधून के करून तेंनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि आता मराठी भाषा कलात्मक अभिव्यक्तीं बसून कशी वापरली जाते मजे कसं बरेच असे मराठी पिच्चर आहेत चित्रपट पिच्चर म्हणजे चित्रपट आहेत त्याच्या थ्रू आपल्याला मराठी भाषेचं महत्व कळतं तेंनी तसे पिक चित्रपटात मराठी भाषेसाठीचं प्रेम व्यक्त केलेलं आहे म्हणून मराठी भाषा ही महाराष्ट्रात ची महाराष्ट्राचा अभिमान म्हणजेच मराठी भाषा